हॅलो निनाद एजन्सी हा मी अमित म्हात्रे बोलतोय तर आपण लास्ट टाइम बघा शिर्डीला गेलो होतो ना त्यावेळी ट्रिप गेली होती आपली ती हा हा हा तोच मीच बोलतोय तर यावेळी आम्हाला जेजुरला जायचं आहे तीन दिवसासाठी जायचं आहे तर आपल्याला बस अव्हेलेबल होईल ना

हा व्यक्ती बघा आमची फॅमिली आहे सहा जणं आहेत त्यामध्ये तर त्यामध्ये लहान मुलं मी माझी पत्नी आणि माझे आई बाबा अशी सर्व फॅमिली आहे आमची हा तर मी काय म्हणतो मग रेट कसं होईल आपलं हा नाही कसं आहे माहिती आहे बघा आता लास्ट टाईम पण आपण गेलो होतो त्यामुळे आता जरा थोडं थोडं कन्सेशन भेटलं असतं तर बरं झालं असतं त्यामध्ये काहीतरी पॅकेजमध्ये थोडंसं असं म्हणजे हा नाही नाही प्रयत्न करा कसं आहे माहिती आहे म माझी पण फॅमिली असल्यामुळे मला पण तेवढं कसं तेवढं पॅकेजचं रेटचं कसं थोडं पॉसिबल होणं शक्य आहे कारण तेवढंच कंडिशन नाही त्यामुळे तर तुम्ही जरा काहीतरी कराल त्यामध्ये चेंज तर बरं होईल हा हा आणि मी काय बोलतो आहे हा ते आपल्याला बघा तारीख चौदा ते सोळा हे तीन दिवस आपल्याला जायचं आहे तिथे तिथे तीन दिवस जाणं तर तिथे पूर्ण वेळ आपल्या कॅब लागेल आपली हा हा आणि तिकडे कसं मग मं ते आम्हाला स्टे स्टे असेल स्टे म्हणजे कसं जेवणाखाण्यासाठी आपल्या हॉटेलला वगैरे असं मग ते थांबायला लागेल ते पण तुम्हाला सांगतो तर जास्त वेळ लागेल आता तेवढं तुम्हाला माहिती आहे तर तुमचं पण जेवढं त्यामध्ये तिथे होऊन जाईल जे काय असेल ते हा तर विषय असा आहे की तिथे बघा महत्त्वाचा विषय असा आहे की जो तुमचा ड्राईव्हर असेल कॅबवर तो निर्व्यसनी असला पाहिजे कंडिशनमध्ये म्हजे कसं फॅमिली आहे जिम्मेदारी पण आहे ना त्यामुळेच बोलतोय मग ते कसं प्रॉब्लेम नको कसला काही हा तर मी काय म्हणतो हा कॅब तर पूर्ण वेळच हवी आपल्याला हं हं ओके तर मग ठीक आहे तुम्ही फक्त वेळेवर तुमची कॅब पाठवा ते महत्त्वाचं आहे बाकीचं आपण सगळं मॅनेज होईल टेन्शन घेऊ नका ओके ओके थँक यू थँक यू बाय